या प्रश्नाचं उत्तर देताना मराठी साहित्यातली अनेक पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर आली पण आत्ता बोलावंसं वाटत आहे ते पुस्तक आहे जी एक कादंबरी आहे महाबळेश्वर सैल यांनी लिहिलेलं तांडव हे पुस्तक आता हे पुस्तक म्हणजे एक जीवनगाथाचं आहे गोव्याच्या परिसरातल्या आदोळशी गावातल्या जे अघनाशिनी नदीच्या काठी असलेलं गाव आहे तर त्या गावातले साधेभोळे लोक धर्मनिष्ठ लोक आपला धर्म रूढी परंपरा ह्या पाळत साधं जीवन जगणारे लोक आणि साधारण पाच श शतकांपूर्वी या आदोळशी गावावर पोर्तुगीज आणि ख्रिस्ती धर्म यांचं जे आक्रमण झालं आणि ज्या पद्धतीनं आक्रमण झालं तो जो सगळा अत्यंत उद्ध्वस्त करून टाकणारा भाग आहे मानवी जीवनाचा आणि त्यातून ही माणसं कशी सावरतात मार्ग काढतात त्यांचा कशाप्रकारे छळ केला जातो याचा अत्यंत दृक प्रत्ययी म्हणजे तुमच्या समोरच ती घटना घडते आहे की काय असं वाटावं इतकं प्रत्ययकारी आपल्याला त्या भावविश्वात त्या गोव्यातल्या परिसरात घेऊन जाणारं असं वैशिष्ट्यपूर्ण लेखन महाबळेश्वर सैल यांनी तांडव या कादंबरीद्वारे आपल्यापुढं ठेवलं आहे या कादंबरीमध्ये सुरुवातीला त्या शणै नावाचे जे लोक असतात अडनावाचे तर त्यांचं सगळं आयुष्य त्यांचा सगळा जो साधा जीवनक्रम निसर्गरम्य वातावरण असतं ना गोव्याच्या परिसरातलं त्यामुळं त्यांचे सगळे देवाणघेवाणीचे प्रकार मानवी नातेसंबंध त्यातून फुललेलं जीवन आणि त्यानंतर अचानकपणे हे संकट त्यांच्यावर ओढावतं आणि मग कशी विस्कटून जातात माणसं आपल्याला माहिती आहे माणसांना धर्म हा म्हणजे बऱ्याच अंशी जगभरामध्ये त्यांच्या जीवनाचा पाया आहे असं वाटतं आणि त्यामुळं जर तुम्ही त्यांच्यापासून धर्म हिरावून घेत असाल तर त्यांना जगणं कसं नकोसं होतं हेच या कादंबरीमध्ये दाखवलेलं आहे ही कादंबरी वाचताना म्हणजे पानंच्यापानं उलटत जात होतो आणि मला असं वाटत होतं की काय काय प्रकार त्यांना ह्या सगळ्या मंडळींना सोसावे लागले असेल बरं हे करत असताना महाबळेश्वर सैल हे कुठल्याही प्रकारे एकांगी होत नाही आहेत म्हणजे इथं ख्रिस्ती लोक आणि पोर्तुगीज लोक आणि त्यांचा धर्म ह्याला कुठं तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे आणि हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ आहे असं काही तरी मांडायचा प्रयत्न केला आहे का तर अजिबात नाही लेखकांनं समतोल भूमिका घेतलेली आहे पण ज्या पद्धतीनं त्या सगळ्या छळांचं वर्णन केलेलं आहे इनइक्विजिशन मी आयुष्यात शब्द विसरू शकत नाही इनइक्विजिशन म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये विशेषत कॅथोलिक पंथामध्ये ज्यावेळी तुम्ही धर्माच्या विरोधातलं पाखंडी मत मांडता त्यावेळी तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या शिक्षेला सामोरं जावं लागतं ही शिक्षा भोगावी लागते तुम्हाला आणि ही शिक्षा यातनामयी असते अत्यंत त्रासदायक असते अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा छळ यांनी इनइक्विजिशनमध्ये मंडळींचा व्हायचा आणि हे या आदोळशी गावातल्या लोकांना सोसावं भोगावं लागायचं साधं उदाहरण आहे म्हणजे इनइक्विजिशनचे छळ वेगळेच पण मी तुम्हाला हे धर्म परिवर्तन केल्यानंतर म्हणजे ज्यांना कधी गोडीगुलाबीनं कधी काही आ आमिष दाखवून प्रलोभनं दाखवून आणि कधी धाकदपटशा करून यांची धर्मांतरं केली पण धर्मांतरं केल्यावर पण त्यांच्यावर अतिशय तीक्ष्ण नजरेनी त्यांचं त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं गेलं म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे पण तो मनाने स्वीकारलेला नाही आहे ना मग एखाद्या हिंदू स्त्रीला तिच्या तुळशी वृंदावनाला पाणी घालावसं वाटेल ना आणि मग या सैनिकांची नजर पडायची ती तुळशी वृंदावनं उद्ध्वस्त केली जायची आपला विवाह झाला आहे त्याचं चिन्ह म्हणून त्याचं मंगळ मंगल असं सूचक संकेत म्हणून मंगळसूत्र घातलं जातं कुंकू लावला कुंकू लावलं जातं तर हे सुद्धा हे लावायला ह्या बायांना मज्जाव असायचा तर तो काय प्रकारचा त्रास असेल तुम्ही कल्पना करा व या एखादी बाई लपून ते लावायची आणि मग तिला परत इनइक्विझिशनला सामोरं जावं लागायचं ह्या पोर्तुगीजांच्या सैनिकांकडून ह्या सगळ्या तुळशी वृंदावनं आपली पवित्र स्थानं त्यातल्या गोष्टी उद्ध्वस्त केल्या जायच्या आणि या कादंबरीमध्ये त्या गावातल्या मंदिरातली ती मूर्ती घेऊन त्या मूर्तीला काही धक्का नाही पोचायला पाहिजे आपला देव सुरक्षित राहिला पाहिजे आपला देव सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू म्हणून काही मंडळी ती मूर्ती घेऊन जो प्रवास करतात ना आणि त्या प्रवासातल्या अडचणी कारण ह्या सगळ्या पोर्तुगीज लोकांपासून लपून छपून हे सगळं करायचं आहे हे करताना त्यांना जे सा हाल सोसावे लागतात भोगावे लागतात थरार आहे नुसता थरार नक्की वाचा तांडव ही महाबळेश्वर सैल यांची कादंबरी तुम्हालाही तो काळ तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिल्यासारखा वाटेल